चित्रकाराला चित्रातून व्यक्त होता येते शंभर शब्द एक चित्र व्यक्त करू शकते आणि चित्राची भाषा ही प्रभावी असते रांगोळीतून मग आपण संदेश देतो आपल्या संस्कृतीचा संदेश देतो त्याचप्रमाणे दिवाळीच्या रांंगोळीमध्ये आपण दिवे लावून दीपोत्सवाचा संदेश देतो अशाप्रकारे आपण चित्रातून आपले मत व्यक्त करू शकतो आणि मतातून आपल्याला समोरच्या माणसाला आपली ए भाषा सांगता येते जे आपण बोलू शकत नाही ते अशा प्रकारे आपण व्यक्त करू शकतो आणि समोरच्या माणसाला त्यातून आपले स्पष्टीकरण कळते जे आपण शंभर शब्द आणि जी आपण व्यर्थ बडबड करून वेळ वाया घालण्यापेक्षा मला ही चित्रातून भाषा व्यक्त करणे बरे वाटते आणि हाच चित्रकाराचा प्रयत्न असतो